राज्यातील महत्त्वाच्या जागा आणि ऐतिहासिक ठिकाणे केरळचे पद्मनाभ मंदिर अजिंठा वेरूळची लेणी औरंगाबाद येथील मुरुड जंजिरा किल्ला प्रतापगड रायगड गेटवे ऑफ इंडिया ताजमहाल कुतुब मिनार कोणार्कचे सूर्य मंदिर आहे ओरिसा इथलं जगन्नाथ मंदिर आहे सांचीचा स्तूप आहे सोमनाथ मंदिर आहे गुजरातमध्ये सौराष्ट्र येथे मैसूरचा राजवाडा आहे हम्पी आहे विजापूरचं गोलघुमट आहे जयगड किल्ला आहे सिंहगड किल्ला आहे शनिवारवाडा आहे दौलबाद दौलताबाद किल्ला आहे दिल्लीचा लाल किल्ला आहे अशा वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळी ऐतिहास ठिकाणे ऐतिहासिक ठिकाणे खूपच प्रसिद्ध आहेत शिवाजी महाराजांनी लढलेले सगळे किल्ले तर खूपच प्रसिद्ध आहेत मुरुड जंजिरा असेल किंवा प्रतापगड रायगड असेल बाकीचेही भरपूर किल्ले आहेत अशा रीतीने हे किल्ले खूपच प्रसिद्ध आहेत